मी माझ्या वाचनामध्ये इलेक्ट्रॉनिक किंवा ऑडिओ बुक सध्या वाचत नाही किंवा ऐकत नाही जे प्रत्यक्ष पुस्तके आहेत ते वाचण्यासाठीच मी प्राधान्य देतो कारण वाचण्याचा एक मनस्वी आनंद अशाच याच पद्धतीनं घेता येऊ शकतो ऑडिओ बुक असतील किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धती असतील हे निश्चितच चांगल्याच आहेत पण अजून त्याची वापरण्याची आवश्यकता मला वाटत नाही